हां हां बोला हां बोला ना कोण बोलतं आहे सर

भाजी सर सगळी मिळेल तुम्हाला कोबी आहे फ्लॉवर आहे मटार आहे गाजर आहे फरसबी आहे शिमला आहे हो आहे ना आहे ना आपले दहा दहा दहा दहा किलोचे पोते येतात म्हणजे कट्टे येतात दहा किलोचे आजचा भाव आहे सर कोबी आहे दहा किलोला चारशे ऐंशी आहे फ्लॉवरचा कट्टा आहे आठशे रुपये दहा किलो गवारचा साधारण तुम्हाला पाचशे पन्नास पाचशे साठपर्यंत जाईल मटार आहे सहाशे आणि लिंबू वाढलं आहे साहेब आता साधारण नऊशे रुपयाला जाईल तुम्हाला ते त्यात हां त्यात तुम्हाला त्यात शंभर लिंबं येतील त्या ह्याच्यामध्ये कसंही डिलेवरी घेतलीत तर सर ह्याचे चार्जेस वाढतील थोडेसे तुम्हाला कुठे पाहिजे होतं हे तुम्हाला बरं मग दहा किलोमीटर म्हणजे त्याला तुम्हाला अडीचशे रुपये वाढतील सर भाडं लागेल नाही हो कुरिअर कसं आहे रेगुलर नाही ना आम्ही रेगुलरवाल्यांनाच देतो आपलं थोडं रिलेशन झालं की देऊ शकतो पण आत्ता तरी नाही तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट थोडं करावं लागेल आणि बाकी डिलेवरी झाल्यावर दिलंत तरी चालेल पण हे कधीसाठी पाहिजे होतं तुम्हाला हो मिळेल ना पण संध्याकाळी आलात तर एकदम दुपारी आलात तर बरं दुपारी आपली गाडी येते दुपारी आलात तर एकदम फ्रेश भेटून जाईल नाही चालेल तुम्ही इथे डायरेक्टली आलात तर मग तुम्हाला बघितलं ना आम्ही तर सांगू शकेन तुम्हाला काही तरी करू शकू आपण पण थोडंसं पेमेंट तुम्हाला पहिलं करावंच लागेल

नाही तुम्हाला सर हां म्हणजे पहिल्यांदाच नेत आहे का भाजी आपल्याकडून कोणी रेफरन्स वगैरे दिला आहे कोणी सांगा ॲडव्हान्स साधारण तुम्ही हजार रुपये जरी दिलात तरीही चालेल म्हणजे कसं असतं आम्ही कस्टमर बघितले नाही ना तुम्ही डायरेक्ट इथे आलात तर आम्ही काही तरी हे करू शकू तुम्ही आता फोनवरती आम्ही नाही सांगू शकत असं ना म्हणून बाकी दुपारी आलात ना तुम्ही दुपारी आलात तर भाजी फ्रेश असते दुपारी गाडी येते आपली तेव्हा तुम्हाला भेटून जाईल तुम्ही डायरेक्टली आलात तरी चालेल तुमचे अडीचशे रुपये वाचतील हो हो चालेल